हां मी पूजा जंगम बोलते आहे मला ना जरा बरं वाटत नाही आहे जरा असं ताप आला कणकण सारखं वाटतं त्याबद्दल तुम्हाला विचारायचं होतं तुम्ही आहात का क्लिनिकमध्ये आहात का हां मग येऊ शकते मी ठीक आहे चालेल येते हां मग आता आली अहो अंग दुखतं पाय दुखतात डोकं दुखतं हां सर्दी झाल्यासारखं वाटतं म्हणजे असं दोन तीन दिवस म्हणजे असं साधारण वाटत होतं पण आता जरा जरा जास्त वाटतं

हां आता खूपच तर मन त्यामुळेच तुम्हाला विचारलं तुम्ही आहात का ठेवा बोलली हां हां हो ठीक जाईल चालेल आणि औषधं औषधं नाही नाही तुमच्याकडचे अगोदरचे होते ना पण ते संपले माझे हां तर त्या बोलली मी बोललंच मॅडमला विचारू दे पहिलं आहेत का तर तेव्हा म्हणलं तुम्हाला फोन केला कॉल हां तर

ठीक आहे ठीक हां हां गरम पाणीमध्ये करून त्यात विक्स टाकायचं वाफारा म्हणजे वाफारा द्या घ्यायचा

आणि ते पण पायबिय सारखे दुखतात जास्त त्याला काय हां हां हो का तरीच

नीट झोप पण येत नाही डोकं हां झोप झोप नाही येत डोकं दुखतं ना त्यामुळे